नमस्कार मी आपल्या इथून एक स्मार्टवॉच खरेदी केलं ते स्मार्टवॉच ऑनलाईन पद्धतीने मी खरेदी केला ते जेव्हा माझ्याकडे आलं तेव्हा काहीतरी आकर्षक वस्तू मला मिळाली याची प्रसन्नता माझ्या चेहऱ्यावर दिसत होती ते मी हाती घातल्यानंतर मला ते खूप उपयुक्ती ठ उपयुक्त ठरत आहे कारण आजपर्यंत मी एक साधं घड्याळ वापरत आलो परंतु हे घड्याळ घातल्यानंतर मला काहीसं नवीन वाटलं या माध्यमातून तर वेळ दर्शवत होतीच सोबतच मला अन्य काही ॲप सुद्धा जे मोबाईलमध्ये आहेत ते ॲप या घडाळ्याच्या माध्यमातून मला वापरता येत होते जसे की वॉट्सअप असेल इंस्टाग्राम असेल मी या माध्यमातून वापरत होतो सोबतच मी या माध्यमातून माझ्या हृदयाची ठोक्याची धडधड या माध्यमातून जाणून घेत होतो नक्कीच यासारखे घड्याळ स्मार्टवॉच जर आपण घेतले तर नक्कीच आपल्याला यातून खूप फायदा होणार आहे एका दगडात अनेक शिकार मारण्याची संधी तुम्हाला या माध्यमातून मिळणार आहे नक्कीच हे घड्याळ तुम्ही स्मार्टवॉच घ्यावं आणि काहीतरी आकर्षक असं आहे ते तुम्हाला त्यातून जाणवेल धन्यवाद